मराठी भाषेविरुद्ध लोकांच्या मनात खूप गैरसमज आहे हिंदी सायडर किंवा जे इंग्लिश बोलणारे लोकं असतात त्यांना असं वाटते की जे मराठी बोलणारे लोकं असतात त्यांना काही नॉलेज नसते किंवा हे यांचं उच्च शिक्षण झालेलं नसते आणि यांना कुठेही कोणत्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही मुली मल्टिकंपनीमध्ये जॉब्स वगैरे मिळत नाही असे त्यांचे गैरसमज असतात पण असं बिलकुल नाही आहे मराठी भाषेत शिकलेले लोकंसुद्धा आज मल्टिनॅशनल कंपनीत काम करतात आणि मोठ्या मोठ्या पदावर ते आहेत